आम्ही शहरामध्ये राहतो त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये वीज पुरवठा खंडित होणं हे खूप कमी झालं आहे पण अजिबात खंडित किंवा पुरवठा सुरळीत असतो असंही नाही विशेषतः हल्ली पावसाळी वातावरण आहे अतिवृष्टीमुळे वीज ही मुद्दामून खंडित केली जाते कारण पाणी बऱ्याच ठिकाणी साठतं म्हणून पण अचानक ती खंडित झाल्यामुळे प्रॉब्लेम्स किंवा अशी एक अडचण निर्माण होते की हल्ली भ्रमणध्वनी वापरतात त्यांचं चार्जिंग जे असतं हे कधी कधी संपलेलं असतं स्वयंपाक करताना मिक्सरचा वापर असतो तो हल्ली करता येत नाही किंवा गॅस गिझर कोणाकडे नसतात इलेक्ट्रिक गिझर असतात तर थंडीमध्ये त्यांना गरम पाणी मिळत नाही मग ते गॅसवरती गरम करून घ्यावं लागतं असे छोटे मोठे तोटेसुद्धा होतातच उन्हाळ्यामध्ये जास्त तोटा असा होतो की बऱ्याच जणांना हल्ली एअरकंडिशंड ऑफिसेस किंवा त्यांचे कार्य कर प करण्याची पद्धतीचं जे कार्यालय आहेत आणि घरी असले की वीज पुरवठा खंडित झाला की ए सी बंद पंखे बंद आणि जे काँक्रीटचं जंगल झालं असल्यामुळे तेवढी हवासुद्धा मिळत नाही आणि जी काय हवा येते ती एक गरम हाळा आल्यासारख्या होतात आपल्या इकडे हिवाळा हा खूप नसतो मुंबईचं ठाणे शहरामध्ये त्यामुळे हिवाळ्यामध्ये सुद्धा कधीकधी गरम वातावरण असतं त्यामुळे पंखा कायम लागतो वीज पुरवठा हा म्हणजे एक मूलभूत प्रश्न झालेला आहे खंडित झाला तर गावाकडे जास्तीत जास्त याचा तोटा होतो कारण शेती वगैरे पण करणारे असतात त्यांचे पंप बंद होतात असे विविध अडचणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे होऊ शकतो हे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपण अनुभवू शकतो